भारताचे येथील आरोग्यसेवा खरं सर्वसाधारणच आहे तशी इतर देशांबरोबर तुलना करता इतर देशांतल्या दवाखान्यांमध्ये स्वच्छता किंवा मग अत्याधुनिक तंत्राचा योग्य प्रकारे वापर केला जातो माझ्या अवतीभोवती जे रुग्णालयं जे काही दवाखाने आहेत त्यांचा मला अनुभव आलेला तो सांगणा र आहे मी आपण जर खाजगी रुग्णालयात गेलो तिथे सेवा चांगली मिळते स्वच्छता असते परंतु दर तिथले परवडणारे नसतात पण दर विमा म्हटलं की तिथे दर जो आहे बिल जो आहे ते जास्त प्रमाणात लावलं जातं या उलट आपण सरकारी रुग्णालयात गेलो तिथे जर दर जरी परवडणारे असतात परंतु तिथे स्वच्छता नसते स्वच्छतेचा अभाव असतो कर्मचाऱ्यांची आव अरेरावी असते आणि कोणाची तरी ओळख असल्याशिवाय पेशंटकडे एवढं लक्ष दिलं जात नाही म्हणून आपण अत्याधुनिक तंत्राचा वापर असला यंत्रे जरी आहेत पण ते कशी हाताळावीत याचा सुद्धा अभ्यास नीट केलेला नसतो वापरता येत नाही बऱ्याच लोकांना यासाठी आपल्या भारताची सेवा सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यात दर सरकारी रुग्णालयांमध्ये जर सुधारणा केली तर त्याचा आपल्या भारतातील या गरीब जे देश म्हणतो आपण या लोकांना याचा चांगलाच फायदा होईल